अपुरी रस्त्यांची व्यवस्था भारतात अनेक ठिकाणी रस्त्यांची अव्यवस्था खराब आहे खड्डे असतील रस्ते वगरणं असेल अपुऱ्या वाहतुकीचे चिन्हांचे असतील वाहतुकीला शिस्त नाही आहे आपल्या ज राज्यात वाहतूक नियम तोडणारे वाहनचालक असेल सिग्नल तोडणे असेल चुकीच्या बाजून येणे रॉंग साईड असेल सतत दक्ष रहाणे विवेश वि काय विशेषता शहरांमध्ये ही समस्या मोठी आहे हवामानाच्या बदल पावसाळ्यामुळे धुके थंडी पावसामुळे धुकेवगैरे थंडी येतात त्यामुळे माणसाने गाडी हळू चालवावी आति वापर अति वेगाने गाडी न चालवावी कारण थंडीमुळे धुके असल्याने थोडी दृष्टी कमी होते संरक्षणाच्या साधनावर बरेच बा बायकर हेल्मेट वापरत नाहीत रायडिंग जॉकेट उकाळत नाहीत ग्लोच हेल्मेट घालत नाहीत त्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण भरपूर आहे इंधन दरातील चढ उतार बघता तर सतत वाढणारे पेट्रोलचे दर पाहून आर्थिक आव्हान ठरते विशेषता जे प्रवासी दुचाकी अवलंबून आहेत त्यांना हे जास्त जाणवते